हां हॅलो हां बोला मॅडम हां यस हो नक्कीच नक्कीच नक्कीच ओके हां ठीक आहे मॅडम ठीक आहे ठीक आहे हां चालेल ना सांगा ना तुम्ही सांगा सांगा हां

हो आहे आहे आहे हां हां

हो आहे आहे मॅडम

हो दिव्य दिव्य दिव्यशक्ती तेल आहे हो तिळाचं दिव्यशक्ती नावाचं तेल आहे हां

साधारण हो हो मॅडम हो हो हो हां एकं तासभर लागेल मॅडम कारण सध्या माझ्याकडचा एक माणूस आहे तो बाहेर गेलाला आहे तो आला का मी तुम्हाला त्या सगळ्या वस्तू तोपर्यंत सगळ्या पॅक करून हे करून व्यवस्थित तुम्हाला पाठवून देईल हां हो ऑनलाईन चालेल मॅडम आणि हा तुम्ही कॉल केला आहेत ना ह्या कॉलवरच जरी मला तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलंंत तरी चालू शकेल गुगल पे आहे हां हां हो चालेल चालेल चालेल मॅडम चालेल चालेल चालेल चालेल काही हरकत नाही कारण या या याच्यामध्ये मॅडम काही वस्तूंवरती आपल्याला टाय म्हणजे सूट आहे आणि ती सूट आपण मा मायनस करून तुम्हाला त्या वस्तू दिल्या जातील तुमाला पेमेंटला थोडंसं कमी होऊ शकतं ते पेमेंट हां काय काय वस्तूंवरती आपल्याला सूट आहे सध्याला ऑफर असल्यामुळे हो चालेल काही हरकत नाही मॅडम काही हरकत नाही ओके थँक्यू